हा बोला

हा हा हा टेस्ट वगैरे करून घेतल्यात का तुम्ही तुमच्या

आहेत का बरं सध्या तुम्ही कुठं रहायला आहे हो का बरं तुम्ही व्हॅक्सिनेशन करून घेतलेलं आहे का तुमचं बरं बरं ठीक आहे तुम्ही घरामध्येच रहा म्हणजे बाहेर वगैरे कुठे जाऊ नका दुसऱ्यांच्या म्हणजे संपर्कात ये ये येणार नाही याची तुम्ही स्वतः काळजी घ्या तुमच्या घरात जर लहान लेकरं असतील तर त्यांच्यापासून थोडं दूर रहा आणि एकवीस दिवस तुम्ही म्हणजे एका रूममध्येच रहा आणि तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घ्या त्या खाण्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणचे चांगले चांगले फ्रूटस् घ्या नंतर चिकन मटण वगैरे तुम्ही जे खात असान ते घ्या तुमची स्वतःची काळजी घ्या सॅनिटायझरचा वापर करा आणि तुमचे जे कपडे घातलेले असतात तुम्ही ते कपड्यांचं म्हणजे व्यवस्थित जंतुकीकरण करा त्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये तुमचे स्वतःचे कपडे धुवून वगैरे उन्हामध्ये वाळत घाला आणि जेवणाकडे लक्ष द्या तुमचे जे तुमचे तुमच्या ज्या डॉक्टरांनी तुम्हाला सजेस्ट केलेले जे तुमचे औषध आहे ते व्यवस्थित वेळेवरती घ्या नाही असं तर होणारच ना आता तुम्हाला एवढं मोठं हे झाल्यानंतर कसं तुम्हाला थोडंसं तुमची काळजी घ्यावी लागणार ना त्याच्यामुळे तुम्ही खाण्यामध्ये पिण्यामध्ये तुमचं व्यवस्थित लक्ष द्या जे तुम्हाला आवडेल ते खा तुमच्या डॉक जवळच्या डॉक्टरांशी तुम्ही संपर्क साधा आणि त्यांना सांगा की मला भरपूर प्रमाणात वीकनेस आलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या जे गोळ्या औषधी असतील किंवा त्यांना काही अजून ॲड करायचे असेल तर ते तुम्हाला करून देतील आणि विशेष म्हणजे तुम्ही खाण्यापिण्यामधून जास्तीत जास्त स्ट्राँग होणार व्हाल असं मला वाटतं त्याच्यामुळे तुमच्या खाण्यापिण्यात तुम्ही जास्त लक्ष द्या चिकन मटण वगैरे अंडी वगैरे चिकनचं सूप वगैरे प्या आणि काळजी घ्या स्वतःची आणि जे तुमचं व्हॅक्सिनेशन राहिलेलं आहे ते तुम्ही नंतर तुम्ही बऱ्या झाल्यानंतर करून घ्या परत